ट्रेकिंगला जाणे हा माझा आवडता छंद आहे आणि जो मी नियमितपणे जोपासते विविध मोसमांमध्ये होणाऱ्या त्रासांवरून मी ट्रेकिंगचे वेळा ठरवते तसेच आर्थिक प्लॅनिंगनुसारही मी ट्रेकिंगच्या वेळा ठरवते मला विशेषत उन्हाळा न आवडता मी हिवाळा आणि पावसाळ्यात ट्रेकिंगला जाते हिवाळ्यात विशेषत मला ट्रेकिंगला मेळघाट आणि पावसाळ्यातही मेळघाट जायला आवडते मेळघाटातील मी वि विविध जागा जसे की कोकरू आणि अशाच विविध माखला खामला अशा विवि ध गावांना मी भेटी दिलेल्या आहे ट्रेकिंगला जाताना तेथील आढळणारे पक्षी तेथील आ वा तेथे आढळणारे लोक तिथे मिळणारे लोक यांचा आनंद घेत घेत ट्रेकिंग करणे अगदी सोयीस्कर होते तेथील लोकांचे स्वभाव जाणून घेण्याकरिता तेथील दिसणारे पक्षी त्यांचा आनंद घेण्याकरिता वेगवेगळे दृश्यं पाहण्याकरिता त्या दृश्यांतून मिळणारा आनंद घेण्याकरिता तेथील लोकांचे अनुभव तेथील लोकांचे जीवन समजून घेण्याकरिता ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित होते तसेच ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्याकरिता मित्रमंडळी सोबत असेल तर अगदीच काय मज्जाच मजा ट्रेकिंगला जाताना काही गोष्टी सोबत घेते त्या गोष्टी खात खात काही गोष्टीं चा आनंद म्हणजे काही गोष्टी पीत पीत अगदी आनंद घेत घेत ट्रेकिंग करते ट्रेकिंग ही माझी पॅशन आहे जी मी नियमितपणे जोपासते परंतु उन्हाळ्यामध्ये मी स् ते न करता हिवाळा आणि पावसाळ्यांमध्ये नियमितपणे ट्रेकिंगला जाते हिवाळा आणि पावसाळ्यांमध्ये तर मी इतक्या वेळा ट्रेकिंगला जाते की महिन्यातून किमान चार ते पाच ट्रेक मी ट्रेकला मी जातेस विशेषतः मला पहाडांमध्ये नद्यांकाठाने तसेच निसर्गामध्ये ट्रेकिंगला जायला खूप आवडते विविध गावां मध्ये मी एक्सप्लोअर करून ट्रेकिंग केलेली आहे आणि मित्रमंडळी सोबत घेऊन मी ट्रेकिंग केलेली आहे तसेच माझ्या हजबंडसोबतसुद्धा मी ट्रेकिंग केलेली आहे आणि ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्याकरिता मी काही खायला घेणे हे न् नेहमीच ल् जवळ लक्षात ठेवते